हॅलो हा बोला ना हा हा हॅलो हॅलो हा

हो हो हो हो म्हणजे तुम्हाला कोणता म्हणजे कोणाचा वाढदिवस आहे मुलगा आहे मुलगी आहे किंवा मित्र मैत्रीण आहेत ओके कित वर्षाचा आहे तो साधारण हा ओक्के ओक्के ओके बारा वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला केक हवा आहे बरं मग त्याच्या थोड्या आवडीनिवडी सांगू शकता का म्हणजे कारण बारा तेरा म्हणजे पंधराच्या मुलाचं कसं होत त्यांना गाड्या आवडतात रोबो आवडतात कार्टून वगैरे आवडत असतात तर त्याच्यातलं कुठला तरी आपण डिझाईन करून देऊ शकतो तुम्ही जसं सांगाल तसं हा हा बरं बरं बरं नाही व कोण हेचं वजनाचं काही नाही आपण एक किलो दोन किलोमध्ये दीड किलो वगैरे तो त्याचा काय विषय नाही आहे फक्त सिंचानमधला हवं आहे तुमच्याकडं काय चित्र असतील ते पाठव हा आपण त्याप्रमाणे बनवू शकतो सर्व तुम्हाला हा हा हा चालेल फ्लेवर कुठले हवेत बरं बरं बरं वाढदिवस कोणत्या तारखेला आहे आठ ऑक्टोबरला ओके मग आम्ही काय करतो त्याचे ते त्याला त्याला जो बेस वगैरे लागतो ना तर तो आम्ही फक्त आदल्या दिवशी करतो आम्ही सात ऑक्टोबरला ते करतो आणि आठ ऑक्टोबरला दुपारी संध्याकाळी सं बरं बर बरं मी तिथपर्यंत तयार करतो आयसिंग वगैरे करावं लागतं ना पण आम्हीही चार दिवशी त्या त्याला घेतो आणि बाकीच्या वेळेला तर देतो फालुदा फ्लेवर आमच्याकडं फालुदा फालुदा फ्ले हवे आहे ना तुम्हाला मी फल करून देतो फालुदासुद्धा करून देतो काही हरकत नाही कारण ऑर्डर करतो आहे ना जशी रिक्वायरमेंट आहे तशाप्रमाणे आम्ही ते बनवणार आहोत ना त्यामुळे फालुदा फ्लेवर मिळून जाई आणि तुम्ही खूप दिवस आधीच सांगितलं असल्यामुळे फालुद्यासाठी लागणारं जे आहे ते ब साहित्य लागेल ते आम्ही मिळून जाईल आपल्याला त्याची काय अवघड नाही हा बरं तुम्हाला हा हा हा बरं बरं बरं नाही नाही आपण सगळं बनवून देऊ काही हरकत नाही तुम्हाला मेणबत्त्या वगैरे पण लागतील ना बरं न मग

बरं बरं बरं हरकत नाही हरकत नाही हरकत नाही मी एक काम करतो आमचं ना पुढच्या थोड्यात आमच्याकडं दोन तीन ऑर्डर आहेत त्या तुम्हाला हवं तर दाखवतो तुम्हाला जर चव बघायची असेल तरी येऊन चव बघू शकता जेणेकरून तुम्हाला खात्री होईल की चांगलं आहे नाही आहे असं त्याच्यानंतर तुम्ही तुमची आहे ती अंतिम केली तरी फायनल केली तरी चालेल काहीच विषय होणार नाही हा बरं तुम्हाला केक हवा आहे मेणबत्त्या हव्या आहेत तुम्हाला फुगे वगैरे पण लागणार आहेत का कारण माझ्या ओळखीचे बरं माझ्या ओळखीचे आहेत नाहीत त्यानी तुम्हाला ते दिले असते आणून बरं ओके ओके नाही तुम्ही कसंही दिलं तरी चालेल कसंही द्या काही हरकत नाही हा आम्ही जेव्हा केक द्यायला येऊ तेव्हा दिलं तरी चालेल काही हरकत नाही फक्त तुमची ऑर्डर कन्फर्म आहे ना खात्रीचं आहे ना मग काय प्रॉ विषय नाही असं आहे चालेल चालेल हरकत नाही हरकत नाही मी तुमा तुमी मला ते फोटो फक्त पाठवून द्या त्याप्रमाणे आपल्याला बनवता येईल का तर एकदा चेक करू बाकी काही नाही चालेल चालेल ओके हा